भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे ज्याच्यामध्ये विविध रंग आहेत विविध सण आहेत विविध संस्कृतीची लोकं आहेत प्रत्येकाच्या भाषा वेगळ्या आहेत त्याच भाषांपैकी एक भाषा म्हणजे मराठी भाषा आणि मराठी भाषेचा एक उगम बघायला गेलं तर इसवी सन नऊशेच्या आसपास एक स्वतंत्र अस्तित्व त्याला निर्माण झालं होतं आणि तसं बघायला गेलं तर संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही खूप चांगल्या प्रकारे बोलली जाते त्यामध्ये संतांचं योगदान खूप मोठं आहे संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव एकनाथ असतील त्यांनी तो एक विचार आध्यात्मिक विचार हा मराठी भाषेतून इतरांपर्यंत पोहचवला आणि तो दाही दिशांमध्ये पोचला तसंच मराठी भाषेचे एक स्वतंत्र सुदृढ आणि एक बलशाली व्यक्तिमत्त्व भारतामध्ये आहे व इतर संस्कृतीमध्ये त्याचा छापा दिसतो आणि सहज म्हणायला गेलं बघायला गेलं तर सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले यांनी पण मराठी भाषेला भरपूर प्राधान्य दिलं कारण ते स्वतःही मराठी भाषिक होते वेगवेगळे भारुडे असतील तमाशे असतील पोवाडे याच्यामधून मराठी भाषा ही जगभर पसरली त्यामुळं मराठी भाषा एक सुदृढ भाषा म्हणायला हरकत नाही